आताच्या युगामध्ये स्मार्ट्सफोन ही एक मनुष्याची दैनंदिन जीवनातील गरज बनलेली आहे पूर्वी माणसाला फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या पण स्मार्टफोन प्रत्येकाकडे आता असतोच त्यांना ते गरजेचे झालेले आहे दोन हजार वीसच्या कोरोनाच्या काळामध्ये स्मार्टफोनचं डिमांड खूपच वाढलेले आहे कारण मनुष्य घरबसल्या आपली बिल्स पेमेंट करणे किंवा ऑनलाईन बुकिंग करणे या सगळ्या गोष्टी करत आहेत त्याचबरोबर कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी स्मार्टफोनचा भरपूर उपयोग झालेला आहे मनुष्य ऑफिसमध्ये माणूस ऑफिसमध्ये न जाता घरबसल्या आपले काम करू शक शकत होता घरबसल्या इन्कम चालू राहत होता त्यासाठी बाहेर जाऊन काम करण्याची काही गरज नव्हती आणि टेलिफोन बिल्स इलेक्ट्रिसिटी बिल किंवा जेवणाची बिलं पण घरबसल्या स्मार्टफोनद्वारे भरू शकत होतो सोशल मीडियाचा ॲप्ससारख्या इंस्टाग्राम ट्विटर यूट्युब यावरती लोक आपले कंटेंट अपलोड करून पैसेदेखील कमवत आहेत त्यामध्ये यूट्युब हे हा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये लोक आपले कंटेंट अपलोड करतात जसे की आपले गाण्यावरचे व्हिडिओज किंवा रेसिपीज अशी अपलोड करून त्यावरती लाईक्स मिळवून पैसे कमवत आहेत स्मार्टफोन्सनी रोजगारदेखील उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्याकडे टॅलेंट आहे कंटेंट आहे तो त्याच्या जिवावरती चांगले पेमेंट मिळवत आहे स्मार्टफोन्स ही एक आता इथून पुढे काळाची गरजच बनलेली आहे स्मार्टफोनचे काही दुरुपयोग पण आहेत पण चांगल्या गोष्टीसाठी स्मार्टफोन यूज केला तर त्याचा फायदाच आहे दर दुरुपयोग म्हणायचे झाले तर मोबाईल गेमिंगमुळे आताची तरुण पिढी थोडी भरकटलेली आहे पण सगळीच पिढी काही भरकटलेली नाही तर काही गेमिंगच्या माध्यमातून देखील पेमेंट काढत आहेत जसे की मॉर्टलसारखे गेमर्स आपल्या रेवेन्यूतून गरिबांना मदत देखील करत आहेत त्यामधून पैसे कमवत आहेत त्यांचे आयुष्य सेटल करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की स्मार्टफोन्स हे असणं काही चुकीची गोष्ट नाही ती आता काळाची गरजच आहे आणि आणि ते आपण के केलं पाहिजे पण चांगलं दृष्टिकोनातून केलं पाहिजे त्याचा गैरवापर करून का गैरवापर केला नाही पाहिजे